हॅलो हो हो आहे ना बोल अरे वाह बरं मग

हो हो सांगते ना तुला आणि तुझी पहिलीच मंगळागौर आहे ना ही

बरं बरं मंगळागौरीला तुझी मंगळागौर आहे की अन्नपूर्णा आहे हां मग ती फक्त लागेल ती आणि त्याच्या जोडीला एक तुझा नारळ खण म्हणजे ओटीचं सगळं साहित्य आणि फळं हां फळं लागतील आणि

हो मी सांगणार तुला दोन दोन जणी मी सांगेन इकडे आणि मुली पण मंगळागौरीच्या आपण जरा बघूया म्हणजे मी एक दोन चार जणी माझ्या मैत्रिणी वगैरे कोण असतील ना मंगळागौरीच्या तर मी सांगते त्यांना

आणि फुलं फुलं मी माझी घेऊन येते बरं त्या दिवशी नैवेद्य असणार आहे बरं

आणि हां मग त्याचं आता जे

हो मी करेन ते त्याला रांगोळी फक्त आणून ठेव थोडी रांगोळी आणि जे वस्त्र असतं ना वस्त्र जे मोठं लागतं ना सोळा मण्याचं लागतं तिला ते मी करून आणेन ते फुलाचं हां कापसाचं वस्त्र असतं ते छान असतं ते ते मी करून आणेन आणि गंज तेवढा बघ तो काळा करावा लागेल त्या दिवशी आणि तो गंज आठवणीनं घे त्याच्यानंतर केवड्या केवडा लागेल त्या दिवशी अखंड हां हां

बरं हां बरं मस्तच हां त्या दिवशी त्याग त्या दिवशी डाळीची खिचडीच असती मुगडाळीची खिचडी रात्री हलकं आणि भाजणीचे वडे हां ते कंपल्सरी तोच करायचं आहे असतो मेनू हां हां हां अगदी कायमचा तोच असतो मेनू

भाजणीचे वडे हां आणि शिरा वगैरे असतो पण आपण अगदी शिरा नको ठेवायला ओल्या नारळाच्या करंजा ठिऊ आणि कढी कढी खिचडी ओल्या नारळाच्या करंजा भाजणीचे वडे दही आणि उसळ असते म्हणजे ह्याची म मटकीची उसळ हां मटकीची उसळ असते

हो चालेल ओके हो खेळूया चालेल कसंही मी तुला फोन करून सांगेन नंतर हां हो चालेल चालेल तुझ्या मनासारखं करू ओक्के हो भेटूया हां ओक्के चालेल हो हो हां ठीक आहे बाय हां ठेव ठेव हां बाय